मला अरिजित सिंग हे खूप आवडते ते सिंगर मला खूप आवडते लहानपणापासून त्याचे गाणे मला खूप आवडतात त्याचे गाणे सगळे काही सुपरहिट असतात त्यापैकी मला सर्वच आवडतात ते खूप फेमस आहे आणि श्रेया घोषाल पण मला खूप आवडते आणि श्रेया घोषालचे पण मी स साँग्स वगैरे खूप ऐकत असते आणि माझ्या प्लेलिस्टध्ये बरेच को बरेचसे असे सिंगर आहेत आणि लोकगीते म्हणाल तर मला मराठी पण आवडते हिंदी पण आवडते आणि मी नांदेडमध्ये राहते तर इथे गुरुद्वारा पण आहे जे आहे शिखांचा मी पंजाबी पण ऐकते मी पंजाबी लोकांचं आहे तर मी तेच पण ऐकते मला सगळे गाणे आवडतात ईव्हन उर्दू पण आवडतात मला मौला मेरे मौला गाणं पण आवडतं कारण ते ऊर्दूमधून असतं मराठी गीत पण मला फारसे आवडतात पण मी काय ऐकत नाही पण हिंदीमध्ये म्हटलं तर अरिजित आणि श्रेया घोषाल त्यांच्या दोघांचे गाणे जे मिक्सअप असतात ते मला खूप आवडतात आणि मी त्यांना म ते मी त्यांना कधीच कधीही विसरू नाही शकत त्यांनी एवढे भारी म्हणतात आणि ते माझे खूप आवडतीचे सिंगर आहेत श्रेया घोषाल आणि अरिजित सिंग